हॅलो मी विशाखा बोलते आहे तुम्ही प्लंबर बोलतात आहे का आम्ही आता सोलंदे गावी गेलेलो आल्यावर आम्ही बघितलं की आमचे सगळे नळ बिघडले आहेत सगळीकडून गळती होते आहे गळती खूप होते तर तुम्ही रिपेरिंग्ज करण्यासाठी येऊ शकतात का आता कधीपर्यंत याल जास्तीत जास्त आमचं लोकेशन लोकेशन आमचं अंधेरी चेकाला आहे हायवे हां तर तुम्ही याल तर तुमचा किती खर्च होईल

आमची सगळी पाईप लाइन पूर्ण घरातली पाईप लाइन बदलायची आहे पूर्ण लिकेज होत आहे पूर्ण करून हां पूर्ण पाईप लाइन चेंज करायची आहे असं चांगलं लावलं म्हणजे चांगलं लावलं तर किती खर्च येईल आणि असं नॉर्मल लावलं तर किती खर्च येईल

हां हां ओके

चालेल ठीक आहे तर तुम्ही लवकरात लवकर येऊ शकतात का चालेल आम्हाला तसं म्हणजे पैशाचा काय इश्यू नाही

तर आमच्या इथून तुम्हाला अजून ऑर्डर पण भेटू शकतात आमची अजून पाईप लाइन पूर्ण म्हणजे ख असं आमच्या इथून पण तुम्हाला अजून ऑर्डर भेटू शकतात तर तुम्हाला चांगलंच आहे तुम्ही कधीपर्यंत येऊ शकतात मग आम्ही संध्याकाळी सहा वाजताच्यानंतर आवेलेबल असतो घरीच सगळी म्हणजे असतात घरी हां तर सहा वाजेपर्यंत तुम्ही येऊ शकतात का तुम्ही कुठलं म्हणजे कुठलं नळ बसवणं चांगलं आहे जे जास्त आहे म्हणजे पर्यंत टिकून टिकेल कधी म्हणजे लवकर खराब होणार नाही हां ठीक आहे तुम्ही सजेस्ट करू तुम्हाला नॉलेज असतं नळाबद्दल तर तुम्ही म्हणजे सिजेस्ट करू शकता की कुठलं मी लावू ते असं आहे ना ते जास्त टाईम टिकायला पाहिजे म्हणजे एवढ्या लवकर खराब नाही व्हायला पाहिजे नळ म्हणजे लगेच लिकेज व्हायला नाही पाहिजे आता कधी आम्ही घरात नसेल तर पूर्ण घर भरू शकतं प्रॉब्लेम होऊ शकतो आजूबाजूवाल्यांना चांगली क्वॉलिटी आम्हाला पाहिजे चांगली क्वॉलिटी भेटायला पाहिजे तुमच्याकडून म्हणजे आम्ही दुसऱ्यांना पण सजेस्ट करू शकतात ना की हे पं प्लंबर चांगले आहेत तर ह्यांच्याकडून तुम्ही काम करून घेऊ शकतात असं आहे ठीक आहे ते तुम्ही हां मग चालेल तुम्ही आज नाही तर उद्या सहा वाजेपर्यंत येतात का अशीच हाच तुमचा सेम व्हॉट्सअॅप नंबर आहे की ह्याच्यावरच पाठवू काय व्हॉट्सअॅपवरून ठीक आहे मग मी पाठवते चालेल ठीक आहे मी ते ट्रान्सफर करते तुमचा हाच गूगल पेला पण हाच नंबर आहे ना चालेल मग मी ट्रान्सफर करते तुम्हाला ठीक आहे चालेल आज या मग चालेल हां